रॉक क्लाइम्बिंगची आवड ही मला आमच्या गावातल्या डोंगरांमुळे झाली आमच्या गावातले डोंगर एकदम सरळ ताठ मानेसारखे डोंगरावरती जाण्यासाठी अगदी रॉक क्लाइम्बिंग करत जावं लागायचं एका दगडावरून दुसऱ्या दगडावर पाय ठीऊन वरती जावं लागायचं जाण्याचे कारण असे होते की तिथे म एक प्राचीन मंदिर होते आणि ते मंदिर बघण्यासाठी आम्हाला दगडावरून पुडे जावं लागायचे तर अशी हळूहळू करत माझी लॉक रॉक क्लाइम्बिंगची सवय वाढत गेली आणि एकदा मला असेच कुणीतरी साद्नन वॅलीबद्दल सांगितले होते मग तिथे मला समजले की तिथेसुद्धा रॉक क्लाइम्बिंग करावे लागत होते मग आम्ही तिथे गेलो साद्नन वॅलीमदे आदि दरीतून जावं लागायचं मग दुसऱ्या दिवशी दरीतून खाली उतरन्यासाठी रॉक क्लाइम्बिंग करावे लागते रॉक क्लाइम्बिंग तर करायची होती पण आमच्यासमोर आव्हान आलं पावसाचं इतका पाऊस पडत होता की दरीतले दगड अक्षरशः गिळगिळे झाले होते परंतु माझा निश्चय आणि माझी रॉक क्लाइम्बिगची आवड ही खूप मोठी होती पावसापेक्षा म्हणून आम्हाला पूर्ण सेफ्टी कीट बांधून आम्ही तयार झालो हळूहळू खालीखाली जसे जागेत जात गेलो तसेतसा पाऊस अजून जास्त वाढत गेला परंतु न थांबता आम्ही अजून खाली अगदी तळाशी पोचलो काही वेळेस दगड खाली येत होते तर काही छोटेछोटे दगड पावसामुळे डोक्यावरती पडत होते परंतु अशा आव्हानांना स्वीकारून आम्ही रॉक क्लाइम्बिंग स्वीकारली आणि आम्ही रॉक क्लाइम्बिंग करत पुढे गेलो तर अशी प्रसंगामुळे मला अजून जास्त प्रेरणा भेटली आणि मी वासोटा किल्ल्यावरती फिरायला गेले वासोटा किल्ल्यावरतीसुद्धा मला समजलं तिथेसुद्धा काही ठिकाणी रॉक क्लाइम्बिंग करावी लागत होती खरंतर सादनन वॅलीपेक्षा डेंजर व्यू हा मला वासोटा किल्ल्यावरती पण भेटला एके ठिकाणी तर वरती नुसते आभाळ आणि खाली फक्त दरी होती परंतु आम्ही एकमेकांना दोरी बांधून आम्हाला पुढे जायचे होते एकाचा जरी पाय गेला तरी सगळे दरीत परंतु न घाबरता मी माझी रॉक क्लाइम्बिंग करण्याची जी आवड आहे जो छंद आहे तो जोपासला आणि तो मी पूर्णपणे माझं करियर बनवण्यासाठी तयार केला तर असा होता माझा आव्हानांनी भरलेला हा प्रसंग रॉक क्लाइम्बिंगकडे